बागेमध्ये फुलांची किंवा झाडांची रोपे लावण्यासाठी आम्ही रोपवाटिकेत जातो आता रोपवाटिका दोन प्रकारचे आहेत एक म्हणजे सरकारी रोपवाटिका आहे आणि दुसरी म्हणजे जे खाजगी रोपवाटिका असतात ज्याला आपण नर्सरी म्हणतो तर ह्या दोन पद्धतीनं आम्ही रोपं आणतो त्याचबरोबर म्हणजे जे आमचे मित्र आहेत त्यांना पण छंद आहे नवीन नवीन रोपं आणायचा तर त्यांच्याकडे कोणती रोपे असतील जी आमच्याकडे नाही आहेत तर ती आम्ही त्यांच्याकडून आणतो किंवा आमच्याकडे जी रोपं असतात ती आम्ही त्यांना देतो आणि आता नवीन एक प्रकार म्हणजे आम्ही ऑनलाईन सुद्धा बीया मागवतो ज्या झाडाच्या बिया आमच्या भागात मिळत नाहीत तर त्या बिया आम्ही ऑनलाईन मागवतो आणि त्या आम्हाला घरपोच मिळतात